माझ्या लहानपणी आम्ही मोकळ्या वेळेत खेळायचो खूप खेळायचो म्हणजे खेळ काहीही असतील लपाछपी असेल विष का अमृत असेल गोट्या असतील भोवरे असतील खूप खूप खेळायचो म्हणजे आम्हाला वेळ कमी पडायचा असं व्हायचं की सकाळी आम्ही सगळं आवरलं घरातलं आवरलं की जे घराबाहेर पडायचो सुट्टी भेटलेली असायची घरात काही क काम नसायचं घराबाहेर पडलो की मग संध्याकाळी संध्याकाळ होता होता घरातले कोणी तरी शोधायला यायचे तेव्हा आम्हाला घरी यायचो मग ते दिवसभर कुठे मग जांभळं गोळा करायला जा करवंदं गोळा करायला जा आंबे खा जाम खा खूप काही आहे आमच्या इथे क कोकण असल्यामुळे फळांची तर काही कमीच नाही आहे त्या फळं गोळा करायला जायचो कधी कधी तर आम्ही सकाळी सकाळी रोज सकाळी उठून मासे पकडायला पण जायचो तर त्या कोळ्यांसोबत त्यांना मदत करा मग ते त्यांना मदत केल्यामुळे आम्हाला पण मासे ते द्यायचे ही मजा असायची ह्या सर्व गोष्टी आम्ही लहानपणी खूप काही करायचो हे हे झालं आमच्या लहानपणीचं पण आत्ताच्या लहानपणी लहान मुलांचं म्हणाल तर आत्ताची लहान मुलं मोकळ्या वेळेत मोबाईलवर असतात फक्त असं माझं ऑब्जर्वेशन आहे की बहुतांशी मुलं हे मोटर स्किल्स विसरले आहेत हे ते स्वतः फक्त मोबाईल बघतात युट्यूबवरच्या व्हिडियो बघत आहेत आणि यूट्यूब गेम्स खेळत आहेत किंवा मोबाईल गेम्स खेळत आहेत अशा पद्धतीचे गेम्स फक्त खेळत आहेत त्यांना फिजिकल गेम्स मध्ये रस नाही आहे किंवा त्यांना ते तसं ट्रीटच केलं नाही आहे त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांनी की तुम्ही हे खेळ खेळा ह्या ह्यांच्यासोबत म्हणजे मैदानी खेळ खेळा अशा कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही आहेत तर त्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं